हॅलो हां हॅलो इशि मॅडम बोलत आहेत का हां मी गुरव बोलत आहे प्रज्ञा गुरव आपल्याकडे काम होतं एक मॅडम आत्ता बोलू शकते हां आपण पौराेहित्य वगैरे करता पूजा एकच सांगता असं कळलं मला माझी मैत्रीण आहे तिने मला ते कळवलं तर मला आमच्या ग गर घरच्यांची इच्छा आहे दगडूशेट हलवाईंच्या देवळामध्ये पूजा कराय सांगायची आहे तर आपण आपल्याला कुठला दिवस वगैरे मोकळा असेल असं मला कळू शकेल का

हां तेच हां तेच मी सांगते तर फक्त आम्हाला त्याच्यासाठी मुहूर्त वगैरे पाहायला लागेल का की कुठला येईल आमचं काही तुम्हीच तुम्हीच सांगायचं आहे नाही नाही तुम्हीच सांगायचं आहे फक्त मला तेच म्हणायचं आहे तुम्ही अवेलेबल आहात का की आम्हाला साधारणतः श्रावणामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मधले दिवस आहेत तर त्यातला एखादा चांगला दिवस तुम्ही जर आम्हाला सांगितलात तर आम्हाला म्हणजे आम्ही त्याप्रमाणे आमचा वेळ काढून आपल्या दोघांचा वेळ म्हणजे मॅच होत असेल तर आपण करू शकू आणि मग मला त्यांना कळवावं लागेल ना देवळामध्ये त्यांच्या ट्रस्टीजना वगैरे की मग मला अशी पूजा करा सांगायची आहे तर आम्ही येणार आहोत म्हणून काय ते हां नाही आम्हाला एकावन्न एकावन्न आवर्तनाचंच करायचं आहे कारण आमचे घरचे जे आहेत माझा मुलगा किंवा त्याची सून वगैरे म्हणजे माझी सून त्याची बायको तर त्यांना वेळ वेळेच्याप्रमाणे आम्हाला एकावन्न आवर्तनाचंच करायचं आहे अभिषेक तर तुम्ही मला फक्त दिवस आणि हे कळवाल का कुठला कधी आपण आहे चांगला तुम्हाला त्याच्यासाठी माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर गोत्र वगैरे मी तुम्हाला व्हॉट्सअप करू शकते हा तुमचा व्हॉटसअप नंबरच आहे हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे बरं हो

बरोबर बरोबर हो हो थँक हो हो हो मी आत्ता तेच तुम्हाला विचारणार होते की तुम्ही काही आणता की आम्हीच आणायचं आहे किंवा काय ठीक आहे ठीक आहे बरं झालं ओके बरं बरं बरं बरोबर बरोबर हो हो हो हो खरं आहे चालेल चालेल चालेल मॅम थँक्यू धन्यवाद मॅडम खूप बरं वाटलं तुम्ही मला लवकरात लवकर कळवा मग त्याप्रमाणे आपण ठरवूया आपण भेटूया आणि तुमची काही दक्षिणा वगैरे असेल तर ते पण सांगायला संकोच करू नका हां ओके चालेल हो हो हो नक्की नक्की हो नक्की मी सांगणार आहे नक्की सांगेल नक्की जरूर जरूर मॅडम धन्यवाद धन्यवाद